आमच्या राज्यातील मातम्य माध्यमं म्हणजे बातम्या प्रसारित करण्यासाठी आम्ही यूटूब इन्स्टाग्राम अशा विविध प्रकारांचा य वापर करू शकतो जसं की आम्ही यूटूबद्वारे आम्ही आमच्या शहराचे आ अपडेट सर्व लोकांपर्यंत यूटूब ब्लॉगद्वारे किंवा राज्यामध्ये किंवा आमच्या शहरामध्ये काय काय घडत आहे डेली ते पण आम्ही टाकू शकतो तिथे आणि इंस्टाग्राम थ्रू आमचे कार्यक्रमांचे रील्स बनवून सुद्धा इंस्टावर अपलोड करू शकतो आणि विविध म प्रसार माध्यमा थ्रू आपण एंगेजमेंट आणू शकतो आपल्या ह्याच्यासाठी बातम्यांसाठी तसा वापर करत होतो आम्ही आणि छोटे छोटे खराब चांगल्या वाईट सर्व गोष्टींचा अपडेट लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी काही असे पैशाची पण गरज नाही फ्री ऑफ कॉस्ट आहे यूटूब इंस्टाग्राम